आमच्या लहानपणी आम्ही डबा डबा एक्सप्रेस हा खेळ खेळत होतो ह्या खेळामध्ये आम्ही एक प्लास्टिकची बॉटल ठेवून त्याच्या साईटहून रिंगण आखून त्या ज्याच्यावर राज्य यायचं तो तो सर्वांना पकडायचा आणि जो कोण लपून बसलेला दुसरा खेळाडू असेल तो जाऊन ती बॉटल जर पाडला त्यावर आणि राज्य यायचं आणि आत्ता हा खेळ सुद्धा ही काही लोक खेळतात आणखी आम्ही आमच्या लहानपणी आम्ही लहानपणी आमच्या गोट्या सुद्ध्या खेळल्या आहेत सध्या गोट्या कमी प्रमाण खेळल्या जातात खरं खेळतात लोक गोट्या खेळले की त्यामध्ये आम्ही ठेवून आमचे प्रत्येक गो गोटीला नेम धरून मारणे आणि मग ती गोटी आपल्या न आपल्या आपली होते आणि परत आमच्या लहानपणी आम्ही आबाधोबी खेळायचो आबादोबी म्हणजे की बॉल घेऊन दुसऱ्या एकामेकाला मारणे आणि जो वाच पळेल पकडून बॉलने मारणे आणि बॉल हा नेहमी स्पंजचा वापरायचो आम्ही स्पंजचा बॉलने जे जेणेकरून एखाद्याला इजा होऊ नये आणि व आम्ही आमच्या लहानपणी सुरपारंबी खेळायचो आम्ही लहानपणी आमच्या सागरगोटे गजगे त्या खेळामध्ये पण खूप मजा यायची असे आम्ही आमच्या लहानपणी आणि हे खेळ आज देखीलही चालतात खरं खूप कमी प्रमाणात